स्वयंपाक करताना आपल्या घरात लहान मुलांपासून तर मोठे लोकापर्यंत असतात तर प्रत्येकाची आपल्याला काळजी घ्यावी लागते लहान मुलं म्हण्टले की त्यांना एकदम फिकं लागतं त्यांना तिखट काही चालत नाही त्यांना डाळभात अशा वस्तू त्यांना द्यायला लागतात किंवा त्यांना खीर रवा असं द्यायला लागतं मोठे माणसं मोठे माणसं बघितले की त्या त्यातील वृद्ध माणसं वयस्कर लोकं असतात तर वयस्करच्या वयानुसार त्यांना काहींना शुगरचा त्रास असतो तर त्यांना गोड जास्त खाता येत नाही त्या लोकांसाठी नॉर्मल जेवण डाळभात हे त्यांना कमी प्रमाणे द्याल तसे चपाती भाजी हे लक्षात घ्यायला लागतं तर एखादा व्यक्ती असेल जो आजारी असेल आजारी म्हण्टलं तर एखादी व्यक्तीला ताप असेल तर त्याला हलकं जेवण द्यायला लागतं आणि एखादा व्यक्ती ज्याला ऑपरेशन झालं असेल त्या व्यक्तीसाठीही आपल्याला वांगे किंवा गवार हे चालत नाही किंवा मासेही चालत नाही तर अशा लोकांची काळजी घ्यायला लागतं तर जेवणामध्ये आपल्या घरातील लोकातले मोठ्यांपासून तर लहानपणापासून आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते त्यामुळे पथ्य आणि कोणाला जेवणामध्ये एलर्जी होऊ नये म्हणून आपण याची सगळी काळजी घ्यावी त्याच्यामुळे आपल्या बाळाला किंवा घरातील मोठ्या व्यक्तींनाही त्रास होत नाही त्याच्यामुळे स्वयंपाक करताना या गोष्टी लक्षात ठेवून आपण जेवण बनवतो व त्यामुळे आपल्या परिवाराला हानी पोचणार नाही आपण याची काळजी घेत राहतो त्याच्यामुळे आपल्याला ॲलर्जी किंवा काही त्रास होत नाही म्हणून आपण पथ्य पाळतो व आपला स्वयंपाक करताना आपण हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि ॲलर्जी व पथ्याचं आपण काळजी घेत असतो त्याच्यामुळे आपण चांगलं आरोग्य राहतं व स्वयंपाक करताना अशा गोष्टी लक्षात राहत